हॅलो आपत्कालीन सेवा का ओके नमस्कार मी भेजारोमा या रेस्टॉरंटमधून बोलते हो हो गंगापूर रोडला आहे आनंदवल्लीच्या चौकामध्ये आणि इथे थोडंसं काही कारणास्तव माझ्यासमोर एका व्यक्तीचा जीव थोडासा गुदमरल्यासारखा घाबरल्यासारखा झाला असून त्याला तातडीने प्रथमोपचाराची गरज आहे हो हो हो आम्ही त्याला पालथा करून त्याच्या पाठीमागून थोडं मारून पहिलं पण तसं घशात वगैरे काय अडकलेलं नाही जाणवलं आम्हाला हो हो हो श्वास चालू आहे परंतु त्याला खूप गुदमरल्यासारखं झालेलं आहे हो हो आणि सी पी आर पण दिलं आहे हां तरी पण त्याला अजून थोडंसं गुदमरल्यासारखं वाटतं आहे तेव्हा आपण ॲम्ब्युलन्स किंवा इतर काही तातडीची सेवा देऊ शकता का ओके हो त्याला खाली वाकून त्याच्या पाठीमागून पाठीच्या मागूनसुद्धा आम्ही काही ते मारून काढण्याचा प्रयत्न केला पण तसं काही वाटत नाही आहे

हो हो त्या व्यक्तीला उभं करून त्याच्या पोटावर जोरजोरात थापा पण मारलेल्या आहेत तरी पण काही असं अन्न किंवा काही वस्तू बाहेर नाही पडू शकलेलं हो एकशे आठला फोन केलेला आहे हो प्राथमिक उपचार तर आम्ही जेवढं करणं शक्य होतं ते ते सर्व केले आहेत हो चालेल चालेल चालेल लवकरच आम्हाला मदत मिळणं गरजेचं आहे ठीक आहे थँक्यू